होय ग्रामीण समाजामध्ये डिजिटल साधनांची व प्रशिक्षणाची आणि पाठबळाची कमतरता ही एक मोठी अडचण आहे जसं शहरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा सहज उपलब्ध आहे तसं चित्र ग्रामीण भागात अजून नाही आहे त्यामुळे शैक्षणिक आर्थिक किंवा सामाजिक विकासात ग्रामीण भागातील लोक खरं तर मागे पडत आहेत त्यामुळं तिथल्या डान्सर्सनासुद्धा या सगळ्या गोष्टींची कमतरता भासत आहे आणि खरं तर पहिली अडचण आहे ती डिजिटल साधनांची त्यामुळं अजूनही आणि गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल संगणक असेल स्मार्ट बोर्ड असेल या सगळ्या डिजिटल साधनांपासून खेडेगावं गावं अजून काय आहेत समाज अजून त्या ठिकाणी वंचित आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा तिथं अभाव आहे तसंच दुसरी अडचण की प्रशिक्षणाची कमतरता म्हणजे अधिक प्रशिक्षण चांगलं देणारे लोकं त्या ठिकाणी उपलब्ध नाही जसं शहरामध्ये डिजिटल शास साक्षरता असेल कोडिंग असेल डिजिटल मार्केटिंग असेल ही सगळी प्रशिक्षण केंद्र असतात तसं ग्रामीण भागामध्ये नाही किंवा शिक्षक किंवा प्रशिक्षण देणारेसुद्धा तज्ञ लोक मिळणं त्या ठिकाणी कठीण आहे त्याचबरोबर पाठबळाची कमतरता खूप आहे म्हणजे लोकांकडे आर्थिक पाठबळ कमी असल्यामुळं या सगळ्या डिजिटल उपकरणांची खरेदी करणं त्यांचं प्लॅन घेणे इंटरनेटचे खाजगी प्रशिक्षण घेणं परवडत नाही त्यामुळं समाजातील डान्सर्सना या सगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं आता ही जी आव्हान आहेत त्यामुळं त्यांना या सगळ्याची तयारी करता येत नाही आहे किंवा कुठल्याही याच्यामध्ये ते व्यवस्थित भाग घेऊ शकत नाही आहे परत महिलांसाठीसुद्धा महिला डान्सरनासुद्धा याची अडचण निर्माण होऊ शकते आता या सगळ्या ती उपाय म्हणून खरं तर शासनाने अशा प्रकारे प्रत्येक गावामध्ये या योजना राबवल्या पाहिजेत प्रत्येक शाळेमध्ये संगणक प्रयोग शाळा डिजिटल अभ्यासक्रम दिले पाहिजेत मोबाईल प्रशिक्षण केंद्र सुरू केली पाहिजेत वायफाय असेल स्पॉट ई लायब्ररी कौशल्य विकास केंद्राची गरज आहे आणि महिलांसाठी विशेष खरंतर हे कार्यक्रम राबवले पाहिजेत